मी सकाळी चार किंवा पाच वाजता उठते त्यानंतर पंधरा वीस मिनटं बाहेर फिरते आणि तीन चार वेळेस सूर्यनमस्कार करते आणि बाकीचे जे कामं आत् आहे ते आटपते आणि कामाच्या व्यापातून जेव्हा वेळ मिळते तेव्हां मी काही छोटे छोटे प्राणायाम करून घेते जसे भस्त्रिका प्राणायाम आहे कपालभाती आहे अनुलोम विलोम आहे भ्रामरी आहे इत्यादी मी प्राणायाम करते थोडंसं एक्झरसाईज पण करून घेते आणि अशा प्रकारे मी माझ्या दैनंदिन दिनचर्येत योगाचा समावेश करते